मी महाराष्ट्राचा रहिवासी असून मला छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास लहानपणापासून सांगण्यात आलेला आहे शिकवण्यात आलेला आहे मी मराठा या प्रवर्गातला एक व्यक्ती असून आणि मराठा प्रवर्गाशी संबंधित राजा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज मराठी जनतेचे हे खूप मोठे राजे होते त्या राजांचा प्रभाव हा आपण दैनंदिन म्हणजे आपल्या जीवनावर पाडून घेणे हे अत्यंत गरजेचे असते कारण छत्रपती शिवाजी महाराज हे खूप बालपणातच स्वराज्याचं स्वप्न पाहून बसलेले होते त्यामागचं कारण म्हणजे आई जिजाऊ साहेब जिजाऊ माता यांनी छत्रपती शिवाजी महाराजांना घडवलं आहे आणि त्यांनाच म्हणजेच ते मोठे राजे होण्यामागचं कारण हे त्यांच्या आईच आहे आणि हाच क्षण म्हणजे जो छत्रपती शिवाजी महाराजांना मोठं बनवणारा क्षण म्हणजे त्यांची आईसाहेब त्या आईसाहेबमुळे ते खूप मोठे राजे बनले त्याच कारणाने हा म्हणजेच हाच इतिहासातील एक घटक माझ्या जीवनावर खूप प्रभाव पाडणारा आहे त्यामुळे मी खूप राष्ट्रप्रेम देशप्रेम या गोष्टी शिकलो आहे इतिहास सात ज्याही गोष्टी घडतात त्या एकतर चांगल्या किंवा वाईट या दोन गोष्टी घडतात आणि चांगल्या गोष्टीपासून आपण शिकणे हे खूप गरजेचे ठरते आणि मला खूप मजा आली छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास म्हणजे खूप खूप इंटरेस्टिंग इतिहास आहे आपण स जर त्या इतिहासाला वाचलो तर आपल्याला खूप तो प्रेरणादायी ठरेल असं मला वाटते